अधूनमधून काही जसं वेळ मिळाला सुट्टी मिळाली तर मी ग्रंथालयांना भेट देतो तिथनं मला जे काही पुस्तकं आवडतात किंवा काही त्यावर मी वाचतो तिथं किंवा घरी घेऊन येतो वैयक्तिक लायब्ररी म्हणजे तर माझ्याजवळ जे काही पुस्तकांचा संचय आहे जवळपास आज शंभरच्यावर माझं पुस्तकं झालेले आहेत काही मार्केटिंगवरचे आहेत काही जे लोकव्यवहार म्हणतात त्याबद्दलचे आहेत तर अशी काही पुस्तकं माझ्या स्वतःची आहेत वैयक्तिक लायब्ररी पण म्हणू शकतो आणि त्याचबरोबर मला असं वाटते की एक मोठी लायब्ररी आपण समाजासाठी करून जर दिली तर त्याचा फायदा नवयुवक घेऊ शकतात